बुलढाणा जिल्ह्यात हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा तिन्ही ऋतूचे जे प्रमाण आहेत ते सर्व पद्धतशीर आहेत कारण की बुलढाण्यात पूर्ण हवा हवामानबी चांगले आहे उन्हाळा जरी असला तर कोणी म्हणेल आठवणार नाही आणि बरसात असली तरीही तेवढा काही पाण्याचा असा त्रास होणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी की उन्हाळ्यात ऊन जास्त तापल्यामुळे बुलढाण्यात तेवढं वातावरण उन्हाचं काही आठवत नाही आणि प्रत्येक घरच्यारे प्रत्येक घरोघरी फ्रीज निघाले कूलर निघाले आणि घरात फॅन असतात बाहेरही गेल्यानंतर ऊन लागते तर लोकं त्याचाबी काही ना काही उपयोग करून बाहेरचा सफर चांगला करतात आणि बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हे जरा थोडे तापमान दाखवते पण बुलढाणा जिल्ह्यात तेवढं काही वातावरण तापमान आणि हिवाळा बरसातही तेवढी काही दाखवत नाही बाकीच्या ठिकाणी समजा अनेक तऱ्हेच्या ठिकाणी बाहेर देश आहे नं थंडीचं वातावरण जास्त असते उन्हाचं वातावरण जास्त असते कधी कधी पावसाळाही जास्त असू शकतो पण बुलढाण्यात ही प्रकरणं अजून काही जास्त वाढलेली नाही